जवळच म्हणायला गेलं तर राष्ट्रीय फोटोग्राफी इवेंट जो झाला होता दिल्लीमध्ये त्याला पण मी भेट दिली होती अशा बहुतांशी राज्य फोटोग्राफी असतील तालुकास्तरीय असतील जिल्हास्तरीय अशा बहुतांशी फोटोग्राफी प्रदर्शनांना मी भेट देतच आसतो त्याच्यामध्ये ब बघायला गेलं तर सगळ्यात म्हणजे निसर्गरम्य वातावरणातील किंवा नेचर फोटोग्राफी असेल ॲनिमल वाईल्डलाइफ फोटोग्राफी असेल त्यानंतर आपलं बीच साईड फोटोग्राफी असतील अंडरसी फोटोग्राफी असेल त्याच्यामध्ये मत्स्य फोटोग्राफी वगैरे येतात भरपूर खूप काही ॲडवेंचरस असतात वेगवेगळ्या प्राण्यांची वन्यजीवांची का आणि नेचर रिलेटेड इतक्या सुंदर सुंदर फोटोग्राफी तिथं होत्या की त्यामधून मला कळायला लागलं की आपण जी फोटोग्राफी करतो आहे त्या याच्या खूप पलीकडच्या फोटोग्राफी इथं प्रदर्शनामध्ये पाहायला भेटल्या खूप काही शिकायला भेटलं त्याच्यामुळं मी नं कायमच फोटोग्राफी प्रदर्शनांना भेट देत असतो